तंत्र यांना तंत्रज्ञानाने बातमी उद्योगाला द मोबाईलद्वारे टीवीद्वारे खूप म्हणजे लवकरात लवकर बातमी पसरते सोशल मीडियाद्वारे सोशल मीडियाद्वारे तर लवकरात लवकर बातमी इकडून तिकडे पोहचू शकते आपण तंत्रज्ञानाद्वारे तिथे उप उपस्थित नसतांनाही आपण तिथे जीपण घटना झाली ती आपण आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर कोणत्यापण सोशल मीडिया ॲपवर बघू शकतो आपल्याला हरएक डिटेल्स ह्या सोशल मीडिया तंत्रज्ञानामुळे मिळून जाईल तसेच बातमी जर उद्यो बातमीचं म्हटलं तर हरएक बातम्या आपल्यापर्यन्त घरपोच पोहोचते ते फक्त हे सोशल मीडियाद्वारे वाट्सअप फेसबुक इन्स्टाग्राम ट्वीटर ह्या जे ॲप्स आहे प्लॅटफॉर्म आहे ॲप्सचे यात माहिती तुरंत पसरते त्यांचं डेटा डेटा प्रोग्राम खूप फास्ट असतो